आजच्या युगात मनोरंजनाविषयी बोलायला गेलं तर काही गरज नाही कारण आपण जसा मोबाईल उघडला तसं आपल्यापुढे भरपूर असे ॲप्स आपल्याला दिसून जातील त्यात नेटफ्लिक्स यूट्यूब इंस्टाग्राम अशा प्रकारचेपण ॲप्स आहेत आणि आपल्या आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी करून साठीचा भाग बघायला गेलेत तर शारीरिकसाठी आजकाल तरुण नाहीत पण हा जिमचा क्रेज खूप वाढलेला आहे त्यामुळे शरीरानी चांगली गोष्ट आहे ते तसे आपले तरुण आपल्या शरीरावर लक्ष देत आहेत ते खूप म्हणजे दिवसभरात दोन तास तर ते आज व्यायाम करत आहेत हे बघून खूप चांगलं वाटतं आणि जसं जसं आपण व्यायाम करतो तसं जसं आपलं मानसिक स्वास्थ्यपण चांगलं होत जातं त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे आणि मनोनोरंजनाविषयी बोलायला गेलं वापस तर रोज असे खूप नवीन नवीन पिच्चर रिलीज होतात असं त्यांनी रोज कोणता पिच्चर बघावा आजकाल आपल्या मोबाईलमध्येच खूप ओ टी टी ॲप्स आहेत नेटफ्लिकसारखे ते बघायचं त्या विषयनं आपलं म्हणजे असं आपल्याला काही ज्ञान भेटेल असं काही बघायचं आणि आपलं त्यामुळे आपलं मनोरंजनपण होते असं वाटतं आणि या मनोरंजन आपण या गोष्टीचा आनंद घ्यायला पाहिजे शारीरिक मानसिक स्वास्थ्यपण आपलं या यामुळे चांगलं असतं मानसिक स्वास्थ्य चांगलं असल्यामुळे आपलं शरीरपण चांगल्या प्रकारे थोडं काम करतं आणि आपण खूप आपल्याच विषय आचरण्याची क्षमता वाढत असते यामुळे हे खूप चांगलं आहे